नमस्कार हां फोनपेचं ग्राहक सेवा केंद्र ना हां नमस्कार मी वरदा हां कोल्हापूरमधून बोलते आहे हां आत्ता मी लँडलाईन बिलचं पैसे भरले ॲपवरनं हां तर मग मला पेमेंट झालं आहे का नाही हे कळत नाही आहे ते यशस्वी झालं आहे का नाही याबद्दल खात्री करून घ्यायची होती हो हां हां ट्रान्झॅक्शन आय डी दोन तीन एक तीन चार पाच सहा सात आठ हां हो नाही मला बँकेकडून तसं कळवलं आहे की पैसे गेले आहेत पण मला तिथे दिसत नाही आहे ॲपवरती पेमेंट यशस्वी झाल्याचं हां हो तुम्ही एकदा चेक करून सांगाल का हां नाही पैसे गेलेले दिसत आहेत पण जे दिसतं ना टिक्क आलेलं पेमेंट झाल्यानंतर ते दिसत नाही आहे हो त्या म्हणूनच खात्री करून घ्यायची होती कारण बिल भरणं तसं महत्त्वाचं काम आहे ना हां हां ठीक आहे चालेल चालेल थँक्यू हां